आमच्या गावातील लोक कर्ज घेतात कारण सामान्य बाबच आहे ज्याला जशी गरज आहे तशा पद्धतीने त्याच्याकडे पैसे नसतील तर ते दुसऱ्याकडून कर्ज घेणारच आणि आणि कर्ज कशासाठी घेतात मुलीच्या लग्नासाठी शेतीसाठी किंवा त्यांच्या शेतासाठी काही सामान खरेदी करायचं असेल त्यासाठी कर्ज घेतात घर बांधण्यासाठी मुलांच्या लग्नांसाठी मुलांच्या शिक्षणासाठी कशासाठीही कर्ज घेतात ते आणि त्याचे दुष्परिणाम म्हणाल तर दुष्परिणाम खूप आहेत ज्यांना कर्ज फेडणं होत नाही ते सुसाईड करतात कर्ज कोणाकडून घेतात तर कर्ज ते पत संस्थाकडून घेतात किंवा कुठल्या बँकेकडून घेतात किंवा आता खाजगी गावामध्ये बघाल तर ठेकेदार आहेत सावकार आहेत त्यांच्याकडून पैसे घेतले जातात ज्याच्यामध्ये सावकार कधी कधी शेतकऱ्यांकडून शेती लिहून घेतली जातो किंवा त्याचं राहतं घर लिहून घेतलं जातं त्याच्यामुळे त्याचे खूप दुष्परिणाम दिसतात कर्ज वेळेवर नाही दिलं तर मग ते घर लुबाडतात किंवा शेती घेतली जाते व तसं त्याचा व्याज दर खूप जास्त असतो त्यामुळे शेतकऱ्यांना किंवा सामान्य लोकांना खूप त्रास होतो